नुकतीच चित्र काढण्याची जर सुरुवात कोणत्या व्यक्तीने केली असेल तर महत्त्वाचे सल्ले देणारे मुद्दे मी आता सांगणार आहे चित्रकलेचा प्रवास हा एक अवि अविस्मरणीय अनुभव असतो आणि त्यात आपली कौशल्ये विकसित करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक असते सर्वप्रथम चित्रकला शिकताना साध्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते सुरुवातीला तुम्ही साधे आकृतीबद्ध जसे काही भिंती फळे किंवा प्राथमिक वस्त्र यांचे रेखाटन करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या तंत्रज्ञानांवर काम करायला मदत होईल चित्रकला म्हणजे नियमित सराव करणे प्रत्येक दिवशी किमान काही मिनट मिनटे चित्र काढा तुम्ही काय काढत आहात त्याची काळजी न करता केवळ काढण्यावर लक्ष केंद्रित करा त्यामुळे तुम्हाला तुमचे शैलीचा अभ्यास करता येईल आणि तुमचा कौशल्यात सुधारणा होईल तुमच्या आवडीचे शैलीचे शोध घेणे महत्त्वाचे आहे विविध कलाकारांचे काम बघून त्यांची शैली कशी होती त्यांचा अभ्यास करा आणि नि तुमच्या आवडीनुसार एक अनोखी शैली आपण विकसित करू शकतो या प्रक्रियेत तुमची आवड आणि आ आवडत्या विषयांवर लक्ष केंद्रित करून आपण आपली चांगली एक शैली विकसित करू शकतो जे चित्रकलेमधले काही मूलभूत महत्त्वाचे तत्व आहेत जसे काही प्रकाश छाया प्रमाण रंग सिद्धांत या तत्वांचे ज्ञान आधी घ्यायचे तुम्ही त्यासाठी ऑन जे ऑनलाईन आपण ट्युटोरियल्स असतात पुस्तके असतात कार्यशाळा असतात त्यांचा आपण वापर करू शकतो किंवा आपण चि रेखाचित्र बघून आपण रेखाटने काढू शकतो आणि आपण आपल्या चुका सुधारण्यासाठी मग त्यांची मदत घेऊ शकतो संसाधनांचा वापर करू शकतो त्यामध्ये कौशल्यांची सुधारणा करण्यासाठी विविध संसाधने वापरू शकतो जसे पुस्तक ऑनलाईन कोर्स किंवा सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म जसे यूट्यूब आहे उपलब्ध करू शकतो आणि आपण त्यांचा वापर करून आपली शैली आपले संसाधन आपली कला यांना बुडवाळू शकतो चित्रकलेत सृजनशीलता अत्यंत महत्त्वाची आहे तुम्ही निराळे विषय शै विषय शैली आणि माध्यम वापरून म प्रकार प्रयोग क प्रयोग करू शकतो विविध साधने विविध साधने जशी रंग आहे पेन्सिल आहे चारकोल आहे इतकांचा आपण वापर करून वेगवेगळे रंगरंगोटी आपण करू शकतो मग त्याच्यानंतर तुमच्या कामांवर आत्मआलोचन करणे महत्त्वाचं आहे तुम्ही कुठं चुकत आ तुम्हाला काय सुधारायचं आहे काय नाही सुधारायचं आहे या सो सगळ्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे